फोटोग्राफीची छंद म्हणून निवड अशा पद्धतीने झाली की लहानपणापासूनच आवड होती लहानपणापासूनच मला बाहेर फिरायची आवड आहे तर बाहेर फिरताना जे आपण दृश्य उघड्या डोळ्यांनी बघतो तर ते आपली आठवण म्हणून कशात तरी आपण एक कॅप्चर करून ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपण त्याच ठिकाणी जर परत कधी जाता नाही आलं पण ते आपल्याला परत बघायचं असेल तर आपण कुठे बघणार तर ह्या गोष्टीमुळे मला फोटोग्राफीची आवड निर्मा निर्माण झाली की जेणेकरून मी तर कुठे फिरत आहे किंवा आपल्या काही जो एखाद्या ठिकाणी मी गेलो किंवा माया घरच्यांना जाता नाही आलं तर मी तिकडच्या त्या फोटोज आहेत तिकडची ती माझी मेमरी आहे ती मी कॅप्चर करून ठेवेन आणि ती मी घरी आल्यावर घरच्यांना माझ्या मित्रमंडळींना मी ती दाखवेन ह्या अशा पद्धतीने मला ह्या माया फोटोग्राफीची माझ्यामध्ये आवड निर्माण झाली की जेणेकरून मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो मग कधी ते जंगल सफारी असेल कधी मग एखाद्या कोणत्यातरी बीचवर असेल किंवा मी एखाद्या कोणत्याही किल्ल्यांवर असेल किंवा त्या ऐतिहासिक गोष्टी असतील तर त्या ऐतिहासिक गोष्टी आता दिवसेंदिवस लुप्त होत चालल्यात तर त्या गोष्टी आपण जर फोटोमध्ये कॅप्चर करून ठेवल्या तर आज ना उद्या येणाऱ्या पुढच्या पिढीला तर त्या गोष्टी आपल्याला दाखवता येईल की बबा ही गोष्ट मी जेव्हा बघितली तेव्हा अशी होती ती आत्ता नाही आहे पण ही गोष्ट अशी होती की जेणेकरून ज्या काही जुने पोट्रेटसुद्धा आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये आपणसुद्धा बघतो की अगोदर महाराजांचे किल्ले झाले किंवा काही खूप साऱ्या अ अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फोटोद्वारेच आपल्याला बघायला मिळ मिळतात जे आत्ता अस्तित्वात नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये विचार आला म्हणून मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली